मराठी भाषा याविषयी जर बोलायचं झालं तर मराठी भाषा ही भारतीय उपखंडातील प्राचीन भाषापैकी एक आहे तिची उत्पत्ती प्राकृत भाषेपासून झालेली आहे जी महाराष्ट्राची प्राकृत म्हणून देखील ओळखली जाते मराठीचे स्वरूप जर बघितले आपण तर साधारणतः ते चोवीस हजार वर्षापूर्वीचे मानले जाते मराठी भाषेला महाराष्ट्रामध्ये विशेष महत्त्व आहे कारण महाराष्ट्रातील बरीचशी जनता ही मराठी आहे म्हणजे जवळपास सर्वजण मराठी असल्यासारखेच आहेत ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे मराठी भाषेच्या विविध बोलींमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या बोली बोलल्या जाता त्याचा देखील समावेश होतो जर आता आता आपण मराठी भाषेचा इतिहास बघतो म्हटलं तर यामध्ये मग आपल्याला बोलीचं बोलीचा देखील समावेश करावा लागेल जसं आपण म्हणू शकतो की मराठीमध्ये प्रमाण भाषा आणि बोली भाषा हे दोन प्रकार असतात मग आता बोलीची अहिराणी बोली त्यानंतर वऱ्हाडी बोली खानदेशी बोली दर बारा कोसावर जी भाषा बदलते तिला आपण बोलीभाषा असे म्हणतो मग प्रमाण भाषा कोणती तर जेव्हा आपण लिखाण करतो म्हणजे व्याकरण नियमानुसार ज्या भाषेचा वापर केला जातो तिला आपण प्रमाण भाषा असे म्हणतो जसं प्रमाण भाषा लेखनाच्या वेळेस आपण वापरतो सहजासहज मग आता बोलीमध्ये जसं आपण म्हणू शकतो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये वराडी बोलीचा वापर करतात मग या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे जो प्राचीन इतिहास आहे त्यामध्ये साहित्य समृद्धीचा पुरावा म्हणजे मराठी भाषा असं देखील आपण म्हणू शकतो मराठी भाषेचा इतिहास हा केवळ भाषेच्या विकासापुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहास इतिहासाशी संबंधित आहे म्हणजे मराठी भाषेने अनेक वर्षापासून साहित्य कला आणि संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान मिळवलेले आहे आता या मराठी भाषेचे वय आपण बघतो म्हटलं तर साधारणत चोवीस हजार

म्हणजे सहाव्या सातव्या शतकाच्या जवळपास मराठी भाषा होती असं आपण म्हणू शकतो वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरून आपल्याला असं लक्षात येते की त्यावरून मराठीचा जन्म झाला होता जसं आता वेदकाळामध्ये म्हणजे वेदकालीन जो कालखंड होता ज्यामध्ये ऋग्वेद सामवेद अर्थववेद यजुर्वेद हे जे वेद होते त्या काळामध्ये देखील ज्या बोलीभाषा होत्या त्यावरून मराठीचा जन्म झाला होता असं देखील आपण म्हणू शकतो जसं त्यावेळेस देवगिरीचे जे राज्य होते त्या देवगिरीच्या राजा देवगिरीच्या राज्यामध्ये मराठीचा कसा आपण वापर केलेला बघू शकतो त्याचप्रमाणे तामिळ मराठी भाषा त्यानंतर संस्कृतपासून देखील मराठी भाषा निर्माण झाली आहे असं देखील आपण म्हणू शकतो त्यामध्ये आपण प्राकृतापासून म्हणजे प्राकृतपासून मराठी मराठीपासून प्राकृत पाली पैशाची मागधी असे विविध प्रकार आपण बघू शकतो म्हणजे मराठी म्हटल्यानंतर यामध्ये हे प्रकार आलेच कारण हे संस्कृतपासून निर्माण झालेले आहेत त्यानंतर मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा या राज्याची राज्यभाषा देखील आहे आता महाराष्ट्र आणि गोवा या दोन हे दोन जे राज्य आहे या दोन राज्यामध्ये ह्या दोन राज्यांमध्ये सुमारे जवळपास नऊ कोटी लोकांची ही मातृभाषा आहे म्हणजेच नऊ कोटी लोक जे आहेत ते आज देखील मराठी बोलतात त्यांची ही मातृभाषा आहे मग मराठी कमीतकमी कमीतकमी पंधराशे वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे भारतीय संविधानाने मराठीला व ज्या इतर भाषा आहेत त्यांना काय केले आहे तर ज्या बावीस भाषा आहे त्या बावीस भाषांना यांनी म्हणजे संविधानाने या बावीस भाषांना अनुसूचित भाषेचा दर्जा दिलेला आहे जसं मी मगाशी म्हटलं की देवगिरीच्या काळामध्ये म्हणजे देवगिरी राज्या देवगिरीचं जे साम्राज्य होतं त्या काळामध्ये मरम मराठी भाषेची भरभराट होती जसं आता मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा काव्यग्रंथ मराठीमध्ये लिहिलेला आहे त्याचप्रमाणे मराठी भाषेचा इतर भाषावर भाषांंवर जो प्रभाव आहे तो आपण बघतो म्हटलं किंवा परिणाम बघतो म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला विशेषत हिंदी जी भाषा आहे हिंदीचा प्रभाव आपल्याला जास्त जा जाणवेल परिणाम जास्त जाणवेल जसं आपण उदाहरणार्थ म्हणू शकतो की हिंदी जी भाषा आहे यामध्ये जो अरे शब्द आहे हा शब्द मराठीमध्ये देखील वापरला जातो आणि तो हिंदीमध्ये देखील वापरला जातो म्हणजे हिंदी आणि इतर ज्या प्रादेशिक भाषा आहे त्या प्रादेशिक भाषांंवर मराठी भाषेतील काही शब्द आणि व्याकरण विषयक जी रचना आहे त्या भाषांमध्ये स्वीकारल्या गेलेल्या आहेत ज्यामुळे मराठीचा प्रभाव इतर भाषावर देखील आपल्याला दिसून येतो